आजच्या जमान्यामध्ये टी व्ही हे प्रत्येकाच्याच घरी असतात टी व्हीमुळे आपल्याला मनोरंजन होत असते टी व्हीमध्ये कसं घरगुती आपल्याला सिरियलमध्ये आपल्या घरी काय चालू आहे ते पूर्ण आपल्याला सांगत असतं टी व्हीमध्ये सिरियल असतात पिच्चर असतात टी व्हीमुळे आपलं मनोरंजन होत असतात देवाचे गाणे असतात त्याच्यामुळे भक्तिमय आपल्याला प्रसन्न वाटते टी व्ही हे एक चांगली पण आहे आणि वाईट पण आहे त्यामुळे टी व्हीमुळे आपल्या डोळ्याला ताण पण होत असतो डोळ्यातून पाणी येत असते तरी पण आपण टी व्ही पाहतोच टी व्हीमुळे कसं आपल्याला चांगलं वाटते घरी जर कोणी नसले तर आपल्याला करमत नाही टी व्ही हे आपल्याला पहावं लागते कसं तरी आपल्याला करमते टी व्हीमुळे आपल्याला पण पिच्चर पाहत असतो काय आणि न्यूज असतात ज्या काही घड ताज्या घडामोडी चालू असते त्या आपल्याला न्यूजद्वारे कळतात आपल्या देशामध्ये काय चालू आहे क कुठे पाणी पडत आहे कुठे तापमान जास्त आहे कुठे वादळ येत आहे कुठे पुरामुळे लोकांचे घरं दुष्काळ होत आहे तेसुद्धा आपल्याला टी व्हीवर पाहायला मिळते घर बसल्या आपल्याला पाहायला मिळत असतात तिथे जाण्याची आपल्याला गरज भासत नाही टी व्हीमुळे आपल्याला जी काही आपल्या याच्यामध्ये चालू असेल घडामोडी त्या सगळ्या आपल्याला घरी माहिती पडतं पिच्चरसुद्धा सिरियलवरसुद्धा जे आपल्याला सासू सुनांचं घरी असतात ते टी व्ही सिरियलमध्ये दाखवतात आणि टी व्हीमध्ये आपल्याला खाद्यपदार्थ कसे बनवायचे हे सुद्धा सांगत असतात सॅलेड फूड आहे आपल्याला झेजेन नूडल्स आहे जे काही आपण बनवू शकतो त्या आपल्याला रुचिरा म्हणून एक सिरियल असतात त्याच्यामुळे आपल्याला पाहायला मिळते जे काही आपण नवीन नवीन प्रोडक्ट शिकत असतो टी व्हीमुळे टी व्हीमुळे आपल्याला फायदा भरपूर आहे आपल्याला गाणे नवीन नवीन गाणे पाहत मिळते पिच्चरचे काही देवाचे असतात काही भक्तिमय असतात आणि असं आहे देवाचं जम्मू काश्मीर आहे ते सुद्धा आपल्याला घर बसल्या तिथे पाहायला मिळते तिथली यात्रा पाहायला मिळतं टी व्हीला आपल्याला पहावं लागते टी व्ही आपण पाहत असतो खूप त्याच्यामुळे फायदा होत असतो आपल्याला भरपूर अशा टी व्हीमुळे चायनल असतात जे आपण पाहत असतो न्यूजचे चॅनल आहे भक्तीचे आहे गाण्याचे आहे सिरियलचे आहे पिच्चरचे आहे भरपूर असं सिरियलमध्ये वगैरे चान्स म्हणजे भरपूर सिरियलमुळे आपल्याला फायदा पण होत असतो घरी जे काय घडामोडी चालू आहे त्या आपल्याला सिरियलद्वारे माहिती मिळू शकते